मी कंपनीमध्ये जॉब करत होती आणि तिथे मला पोचायला पंधरा मिनिट लेट झाले होते आणि तिथले जे बॉस आहे मेन बॉस ते मला ओरडले होते आणि पहिलीच तर माझी घरून जायची इच्छा नव्हती आणि कशीतरी मी तिथे गेली तर मला ऑटो रिक्षा न मला जायलाच तेथे टाइम लागला आणि तिथे पोचल्यावर माझ्याने थोडी चूक झाली होती जे पेमेंट मी दुसऱ्याला करायला गेली ते मी दुसऱ्यांनाच करुन दिलं आणि मग त्यांचे ज्यांना पेमेंट करायचं होते त्यांचा मला वारंवार कॉल यायचा मग मी त्यांना बोलली होती की बा मी तुम्हाला पेमेंट केलं आहे पण ते बोलले की आणखी आतापर्यंत पेमेंट नाही आलं आहे तुम्ही चेक करा मी चेक केलं तर ते दुसऱ्यांनाच झालं होतं मी त्यांना सॉरी वगैरे बोलली मी त्यांना माफी वगैरे पण मागितली आणि नंतर त्यांना मी ज्यांना माझ्याकडून पेमेंट गेलं त्यांना मी कॉल लावला आणि त्यांना मी बोलली की बुवा सॉरी म्हणून चुकीनं तुमच्याकडे पेमेंट आलं माझं ते तुम्ही रीप्लेस करा मला मग त्यांनी ते थोड्यावेळात केलं आणि ज्यांना जे ला मला पैसे करायचे होते ट्रान्सफर त्यांना मी पैसे पाठवले